बाईक चालवणं म्हणजे माझ्यासाठी फक्त प्रवास नाही ती एक अनुभूती आहे जेव्हा मी बाईकवर बसतो तेव्हा मी जगापासून वेगळा असतो हवेचा स्पर्श रस्त्याचा वेग आणि इंजिनचा आवाज हे सगळं मला ऊर्जा देतं वेगाची मजा प्रत्येक वळणावर असलेलं थ्रिल आणि समोर पसरलेला रस्ता बाईक चालवता चालवण्याचा उत्साह वाढतो मन प्रसन्न होतं आणि रोजच्या तणावपासून थोडा वेळ दूर जातो म्हणूनच बाईक ही फक्त लोकांची आवड नाही ती माझ्यासाठी एक भावना आहे